हां हा प्रणालीताईचा नंबर आहे का तर मी एज्युकेशन लोन दिलं होतं पन्नास हजार रुपये तर कधी परत देणार आहेत तुम्ही हो वेळ लागेल तर असं केलं असतं थोडं थोडं परत करू केलं असतं तर चांगलं राहिलं असतं तुम्हाला पण सोपं गेलं असतं कसं हां तर पन्नास हजार रुपये घेतलेलं आहे तुम्ही तर त्याचं व्याज पण जास्त झालेले आहे पाच हजार रुपये व्याज झाला आहे दहा महिने झाला आहे ते तर एक वर्ष झाल्याच्या नंतर तर तुम्हाला ते व्याज व्याजाला व्याज लागला जाईल तर पंचावन्न हजाराचे म्हणजे हं पंचावन्न हजाराचं तुम्हाला व्याज द्यावं लागेल एक वर्षानंतर व्याजा व्याजासहित परत करेल पण कधी करणार थोडं थोडं दिलं असतं पाच पाच हजार जर देत राहिलं दहा दहा हजार जर देत राहिलं तर तुम्हाला पण सोपं जाते आणि आम्हाला पण इझी जाईल म्हणजे ए राहील का देताय बा असं तुम्ही म्हणजे काही व्याज पण नाही भरत आहे आणि मुद्दल पण भरत नाही आहे तर कसं कराल या महिन्याला पुढच्या महिन्याला कधी जमेल तुमचं देणं अच्छा हो तर या महिन्यापासून द्याल की पुढच्या महिन्यापासूनच चालू कराल तुम्ही ह्या महिन्यापासून हो तर या महिन्याला तुम्ही पंधरा पंधरा दिवसांनी तुम्ही पाच हजार रुपये देणार आहात पंधरा दिवसांनी अच्छा ठीक आहे म्हणजे तरी तुम्हाला पाच सहा महिने लागेल पूर्ण नील करायला हो ना हां ठीक आहे ठीक आहे